हॅलो संकेत बोलायलाय का मी ट्रीप ऑर्गनायझर बोलायलो ते तुम्हाला ट्रीप ट्रीपसाठी जायचं होतं का तुम्हाला कुठं

तर आमच्या कंपनीचं नाव गो गो टू ट्रीप न आहे आम्ही स्वस्त दरामध्ये कुठं पण तुम्हाला घेऊन जाऊ शकतो वेगवेगळे पॅकेज राहते तर तर आपल्याला कुठं जायचं आहे

अजिंठा वेरूळ सर तशा खूप सर तशा खूप लोकेशन आहेत बाकी पण तुम्हाला सांगू का एक दोन लोकेशन आत की हं बरं ठीक आहे अच्छा आय टी हब कल जायचं का तर मग त्याच्यासाठी पुणे एक लोकेशन आहे तिथं पण आय टी हब आहे पुण्यामध्ये आहे ना आणि अच्छा हो हिंजवडी आय आय टी पार्क खूप मोठा आहे आय टी पार्क आहे तिथला पण सर मग आधी अच्छा एकतीस जणं आहात का काय हरकत नाही एका जगाला का तसा गेलं तर पुण्याला म्हटलं तर पाच हजार रुपये लागतील बघा एका जगाला वेरूळ अजिंठाला म्हणल्यावर हो जेवण ते राहणं राहणं खाणं जेवण येणं हां हो हो

हो हो आणि आपलं जर म्हटलं तर साडेतीन हजार रुपये येईल खर्च एकाच एका पर्सनला आणि वेरूळ अजिंठा तर चार हजार रुपये

हो एक नंबर लोकेशन आहेत हैद्राबादला पण फ्लाईटनं जायचं का फ्लाईटनं सर खर्च वाढते बघा तुमचा मग बजेट थोडं वा येताना पण फ्लाईटनंच यायचे का मग अडीच हजार रुपयाच्या आसपास आणखीन र ही वाढंल बजेट वाढंल बघा पर पर्सन हां बरोबर हो नंबर नाही नाही सेफ्टी सकट सगळं फायव्ह स्टार हॉस्टेल हॉटेलमध्ये राहणं चांगलं जेवण हॉटेल हॉटेलमधून तुम्हाला जर कुठे कडे जर फिरायचं झालं तिथल्या तिथं चालतं आहे हो होतं आहे ना तेच तुमचं तुम्ही आ आ आत ठरवा बघा किती जणं यायलेत ते नाही ते बघून मग कॉल करा मला सांगतो मी चालतं आहे मग ठरवून लावा मला कॉल ठेऊ का मग